ऑनलाईन ॲप्समधून आपल्याला जगभरातील कुठलीही गोष्ट कुठेही मागवता येते या ऑनलाईन डिलिवरीमुळे स्थानिक लोकांचं आपल्या स्थानिक व्यवसाय प्रतीचं आकर्षण कमी झालं आहे हे सोडविण्या्साठी पर्यटनाने स्थानिक व्यवसायात वाडीस फार मदत केली आहे आपल्या गावात किंवा शहरात जेव्हा बाहेरचे लोकं म्हणजेच पर्यटक येतात तेव्हा ते केवळ फिरायला येत नाही तर बऱ्याच गोष्टी खरेदी करतात खातात आणि पाहतात त्यामुळे स्थानिक लोकांचे छोटे व्यवसाय चालायला लागतात कधीकधी पर्यटक इतं राहण्यासाठी हॉटेल लॉज किंवा होमस्टेमध्ये थांबतात त्यामुळे तिथे काम करणाऱ्यांना रोजगार मिळतो पर्यटनामुळे गावात रिक्षा गाईड फोटोग्राफर आणि अगदी फुलं विकणारे ताजे अन्न बनवणारे लोकांचाही व्यवसाय वाढतो म्हणूनच मला वाटतं की पर्यटन केवळ मज्जा नाही तर अनेक लोकांसाठी उपजीविकेचें साधन आहे आपणसुद्धा कुठेही फिरायला गेलो तर तिथल्या लोकांकडून काहीतरी विकत घ्यावं त्याने त्याचं जीवन थोडं सुखकर होईल